हॅलो हां मी मिशोवरून तुमच्याकडे हुडीची मागणी केली होती हुडी ए खूप चांगल्या प्रकारची मिळालेली आहे मुलीसाठी मला हुडी खरेदी करायची आहे ती आणि एक्सेल या मापामध्ये मी ती हुडी घेतलेली आहे हुडी घेत असताना त्याचा आकार वगैरे सगळं ठीक आहे पण त्याचा रंग जरा थोडासा चुकलेला आहे आणि मला असं वाटतं की तो काळ्याऐवजी जरा गुलाबी रंगाचं असता तर बरं पडला असता मग तुम्ही मला तो रंग चुकीचा असल्यामुळं हुडी जी मागणी केली होती ती मला पुन्हा बदलून दिली तर बरं पडेल ठीक आहे मी ती हुडी तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती पुन्हा पाठवून देते आणि तुम्ही काळ्या रंगाऐवजी ची मला गुलाबी रंगाची हुडी पुन्हा पाठवून द्या

यामध्ये तुम्ही आणखी वेगवेगळ्या प्रकारचे जे रंग असतील तर तेही ऑनलाईन जर दाखवू शकत असाल तर त्यामधून मला जर मला आवडतं रंग असेल तर तो मी अजूनही निवडू शकेन तर मला याच्याबरोबरच गुलाबी रंगाबरोबरच वेगवेगळ्या रंगातील हुडीचे रंगही दाखवा आणि त्याच्यापैकी एक हुडीचा रंग मी तुम्हाला चॉईस करून पाठवते म्हणजे मला हुडी पुन्हा खरेदी करता येईल ठीक आहे ओके